अमरावती जिल्ह्यामध्ये मुख्य सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा पार पाडल्या जातात सर्वप्रथम म्हणजे हिंदू धर्म हिंदू धर्म हा ब खूप जुना धर्म आहे त्व पुरातन धर्म आहे त्यामध्ये सर्वप्रथम शिवजयंती गणेशोत्सव दूर दूर दुर्गानवमी आणि रामनवमी हनुमान जयंती असे खूप सारे उत्सव केल्या जातात आणि ते त्यांच्या रिती रिती व अउझ रितीनुसार ते सर्व धर्म पाळतात आणि त्यामध्ये होळी प होळी सण पण येतात त्यामध्ये ते धुलिवंदन खेळून पण त्यांचा उत्सव साजरा करतात आणि बौद्ध बौद्ध धर्मामध्ये चौदा एप्रिल आणि चौदा एप्रिल आणि बौद्ध पौर्णिमा या दिवशी ते त्यांचे पांढरे व निळे कपडे घालून त्यांचा उत्सव साजरा करतात व मुस्लिम धर्मामध्ये ते त्यान् मुस्लिम धर्मा धर्मामध्ये ते त्यांचा उत्सव त्यांच्याप्रमाणे साजरा करतात व जैन धर्मामध्ये पण ते त्यांचा उत्सव साजरा करतात हिंदू धर्मामध्ये मुली पातळ व मुलं भगवा कलरचे कपडे घालून उत्सव साजरा करतात